हो संसार म्हटलं तर चटके तर बसणारच अरे संसार संसार आ आधी हातांना चटके तेव्हा मिळते भाकर असं असतं माझा अपघात झालेला आहे मी एकदाच म्हणजे डाळ करताना हात माझा ओट्यावर होता आणि हात ओट्यावर होता आणि मी पकडेच्या साहाय्याने ती डाळ बाजूला काढत होती तर पटकन धक्का लागला आणि माझी हात ती डाळ पूर्ण हातावर ओतली गेली त्यामुळे माझा हात थोडासा भाजला गेलेला होता आणि हा असा अपघात घडून आलेला होता त्यामुळे मला जरा हे झालेलं होतं पण काही नाही आधी आपल्याला जे करायलाच लागतं संसार असतं म्हणून आपल्याला हे जक् स्वयंपाक करायलाच लागतं असं बघून चालत नाही ना मग काय झालं आणि मग त्यातून आम्ही स्वतःला कसे सावरले मी मग घेतलं आणि मग हाताला हात पहिला धुतला आणि मग मलम वगैरे असं हे लावलं वगैरे मी म्हणजे पूर्ण आग आणि हे एकदम जळजळत होता हात वगैरे त्याने मला एकदम त्रास होत होता तरी पण मला काय असं वाटलं नाही तरी पण मी हात धुतला मलम हे लावलं आणि मस्तपैकी त्याला हे पट्टी वीट्टी बँडेज वगैरे केलं आणि सो मस् मग मी परत स्वयंपाकाला लागलं लागली आणि मग मला म्हणजे वाटलं की घरातल्यांना पहिलं जेवण द्यायचं आपलं हात तर बरं होणारच आहे पण जेवण मे पहिलं पाहिजेच घरच्यांना मी हाताकडे काही लक्ष दिलं नाही आणि त्यातून मी जेवण तयार केलं मुलांना वगैरे माझ्या वाढलं वगैरे पण माझं स्वतःला कधी म्हणजे हे नाही के हे क त्रास होत होता असं मी घरात दाखवलं नाही हे माझ्याकडून झालं बस